कोकणामध्ये विशेषतः नारळाला महत्त्वाचे स्थान दिले जाते प्रत्येक भाजीमध्ये खो किसलेले खोबरे खोबरं किसलेल्या नारळ वापर वापरला जातो ज्याच्यामुळे त्या एखादा एखाद्या पदार्थाची चव अधिक वापर तसेच मसाले तर कोकणामध्ये विशिष्ट मसाले आहेत व त्या ज्याची वेगळी वेगळी चव आहे तर त्याच्यामुळे एखादा पदार्थ पदार्थाची रुची वाढली जाते तसेच ना नारळापासून वेगवेगळे पदार्थ जसे नारळवडी जसे सोलकढी हे कोकणामध्ये विशिष्ट त्याची एक एक फेमस आहे